हां बोला ना

सगळे भेटून जाणार तुम्हाला ब्रँडपासून तर क्वालिटीपासून तर लो क्वालिटीपर्यंत बनारसी साडी पाहिजे होती भेटून जाणार ना ते साडेचार हजारपासून तर ते साडेसात हजारपर्यंत चालू आहेत साडेचार हजारपासूनच साडेसात हजार किती पाहिजे होते तुम्हाला ठीक आहे ना मी त्याच्यामध्ये वीस परसेंट मी कमी करून देणार ठीक आहे ना तसं मी करून देते थर्टी फोर्टी तर नाही होणार पण पंचवीस परसेंटनी करून देणार हो कलर्स मिळून जाणार तुम्हाला पाच कलर आहेत रेड व्हाइट भेटणार ब्ल्यू व्हाइट भेटणार ब्राउन व्हाइट भेटणार सिल्क व्हाइट भेटणार अर्बन व्हाइट भेटणार बनारसीच्या साड्या पाहिजे फक्त साड्यांचे खूप सारे व्हरायटी आहेत तुम्ही सांगा तुम्हाला कोणत्या कलर्सची पाहिजे जास्त भेटून जाणार ना नाही थोडा डिफरन्स राहणार

ते तुम्हाला ढाई हजारपासून चालू मिळणार ढाई हजारपासून पॅटर्न आहे नाही ना अगर तुम्ही ते बल्कमध्ये घेणार तर मी काही करू शकतो कमी त्यात साडे नऊपासून तर दहा वाजेपर्यंत ठीकआहे ना या